आपल्या प्रत्येकाचाच जीवनामध्ये आरोग्य ही खूप महत्त्वाची गोष्ट असते जर आपले आरोग्य चांगले राहिले तर आपण आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने जीवन व्यतीत करू शकतो आपले आरोग्य आपल्यासाठी मोठी संपत्ती असते आणि आरोग्य चांगले राखणे ही आपली जबाबदारी ही असते त्यासाठी अनेक उपाय केले जातात सध्या समाजात बघता आपण आरोग्यासाठी चांगले उपाय करणे विसरत चाललो आहोत असे वाटते राज्यातील लोकं चांगलं आरोग्य राखण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाय करू शकतात जसे जीवनशैलीतले बदल लसीकरण नियमित तपासणी तसेच व्यायाम आणि मनाला प्रफुल्लित करणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनशैलीत जर एका ठिकाणी बसून राहणे उशिरा उठणे बाहेरचे जास्त खाणे किंवा अशा किंवा इतर गोष्टी असतील तर त्या आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारचे परिणाम करत असतात रोज वेळेवर उठणे व्यायाम करणे पोषक सकस आहार घेणे तसेच वेळेवर झोपणे आणि आपल्याला मनाला शांतता मिळेल मन प्रफुल्लीत होईल अशा काही गोष्टी करणे आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते शारीरिक आरोग्याबरोबर आपले मानसिक आरोग्यही जर का चांगले असेल तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरही होत असतो जर आपण सतत कोणत्या त्रासात असू तर त्याचे परिणाम आपल्या शरीरावर लगेच दिसून येतात त्यामुळे समाजामध्ये लोकांनी नियमित तपासणी करून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे रोज आपण जे आयुष्य जगतो ते कितपत चांगले जगत आहोत आपण जे रोज खातो आपण जसे रोज वागतो आपल्या बसण्याच्या उठण्याच्या पद्धती यांवरही आपले आरोग्य असते जर आपण सतत बसून आडवे पडून राहत असू तर त्याने आपले वजन वाढू शकते ज्याने इतर अनेक रोग आपल्याला होऊ शकतात तसेच लसीकरण महत्त्वाचे आहे लहानपणापासूनच मूल जन्माला आल्यापासून त्याला मोठं होईपर्यंत काही लसी दिल्या जातात जसे पोलिओ आणि आत्ताच आपण जगातल्या मोठ्या महामारीला पार करून पुढे आलो आहे ज्याचे नाव कोव्हिड होते त्यासाठी ही जी लस होती तर अशा अनेक लसी असतात की ज्या आपल्याला आरोग्य सांभाळण्यासाठी किंवा ते समृद्ध करण्यासाठी मदत करत असतात अशाप्रकारे आरोग्य आपण जर सांभाळले तर आपण एक आनंदी जीवन जगू शकतो